शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाहने धावत असतात त्या वाहनामध्ये बाईक कार टॅक्सी ट्रेन मेट्रो बायसिकल बुलेट रिक्षा बस मोनो ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कार ए सी कार अशा प्रकारची वाहने सतत धावत असतात